आजची शिक्षण पद्धती मला आजही घोका आणि ओका या तत्त्वावरच आधारित असलेली वाटते शिक्षणातून विद्यार्थ्यांना वि विविध कौशल्य विविध कला त्यांच्या अंगी विकसित झाल्या पाहिजेत परंतु आज शिक्षणातून विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थी बनताना दिसतोय शिक्षन पूर्ण झाल्यानंतर तो स्वतःच्या पायावरती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाई किंवा तो कामासाठी इतरांवर अवलंबून राहताना दिसतोय मला असे वाटते की शिक्षणामध्ये जेव्हा त्याचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा त्याला स्वतःच्या जीवनामध्ये असे काहीतरी कौशल्य व्यवसायिक कौशल्य असले पाहिजे की ज्याच्या साहाय्य्याने तो आपला उदरनिर्वाह भागवू शकेल आज आपण शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी याला जास्त वाव असताना बघायला मिळत नाही म्हणजे त्याला कशात रस आहे आवड आहे रुची आहे त्यासाठी तो त्याला हवे ते विषय घेऊन शिक्षण घेऊ शकत नाही अलीकडच्या काळामध्ये ही शिक्षण प्रणाली हळूहळू बदलताना दिसते पुस्तकांवर परीक्षांवर आधारित पेक्षा प्राात्यक्षिक ज्ञानावर जास्त भर देणं आवश्यक आहे आणि तो आता दिला जात आहे जे आपल्याला पुस्तकातून ज्ञान मिळालेले आहे त्याचा वापर व्यवहारात झाला पाहिजे आत्तापर्यंत शिक्षण प्रणालीत जे आपण शिकलो त्याचा व्यव व्यवहारामध्ये फार कमी संबध आहे असे आढळून येत होते परंतु व्यवहारात कोणकोणत्या गुणांची कोणत्या ज्ञानाची आवश्यकता आहे ते ज्ञान ते गुण कौशल्य शिक्षणातून विकसित झाले पाहिजे असे मला वाटते यामध्ये सरकारने उपायोजना म्हणजे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे तर सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशी शिक्षण पद्धती सरकारने राबवली पाहिजे सध्याचं जग हे संगणकाचं जग मानलं जातं तर ग्रामीण भागापरे भागामध्ये अजूनही विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख झालेली बघायला मिळत नाही तेव्हा सरकारने जेव्हा शिक्षण पद्धतीत सुधारणा करायच्या असतील तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था तेथील लोकांचं राहणीमान तेिथील तेथील जीवन पद्धती या सगळ्यांचा विचार करून सर्वांना परवडेल आणि सर्वांना त्या शिक्षणातून स्वतःचं काहीतरी निर्माण करता येईल अशा पद्धतीचे शिक्षण विकसित करावे असे वाटते